नाही मराठीमध्ये बोलताना किंवा लिहिताना अशा अडचणी कधी आल्या नाहीत ह्याचं कारण जिथे आम्ही आमचा जन्म झाला तिथेच आमची मातृभाषा ही मराठी होती आणि आमची शाळा ही मराठी मिडीयमच असल्यामुळे शाळेतही मराठी शिकवलं जायचं आणि आजूबाजूचं वातावरणही पूर्ण मराठीच होतं त्यामुळे मराठी मराठी शिकण्यामध्ये किंवा बोलताना किंवा लिहिताना अशी काही अडचणी आल्या नाही हा फक्त एवढंच होतं की प्रत्येक ठिकाणची मराठी वेगळी आता आपण फक्त मी मराठवाड्याचा असल्यामुळे मी परभणी जिल्ह्यातला आहे तर परभणीला वेगळी मराठी बोलतात थोडं समोर गेलं लातूरला की वेगळी मराठी बोलतात त्याच्या थोडं समोर गेलं की परत वेगळी मराठी बोलतात संभाजीनगरला थोडी अजून वेगळी मराठी मराठवाड्याची वेगळी अशी मराठी आहे प्रत्येक जिल्हावाईज आणि प्रत्येक विभागावाईज मराठी असूनही त्या मराठीचा लहेजा वेगळा वेगळा पडत जातो तसंच बघायचं झालं तर आता आम्ही पुण्यात राहतो तो पुण्यातली मराठी वेगळी आहे थोडं समोर गेलो कोल्हापूरची अगदीच रांगडा बाज म्हणुया आपण कोल्हापूरला रांगड्या बाजामध्ये बोलतात सातारची ही बऱ्यापैकी तशा धाटणीची भाषा आहे अशा अनेक भाषा आहेत फक्त की त्या फक्त काही समजा आता मुलं मराठवाड्यातून पुण्यात शिकायला येतात त्यांनाच थोडं ती भाषा अवगत करण्या करायला अडचणी होतात म्हणजे इकडची भाषा आपल्याला जर का समजा शिकायची असेल तर थोडी थोडी अडचणी होतात पण ती ही मुलं लवकरात लवकर ती भाषा शिकतात आणि आत्मसात करून ती बोलायला लागतात पण लिहितानाही भाषेचं भाषेची कुठली अडचण येत नाही मराठी म्हणून कारण मराठी आधीपासून शिकलेली असल्यामुळे तशी कुठली अडचण मराठी शिक बोलताना किंवा लिहिताना येत नाही